हो हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे हिवाळा जसा येतो तसा मी माझे विद्यार्थी वगैरे घेऊन आणि मी स्वत पूर्ण फॅमिली घेऊन बाहेर फिरायला जातो आणि माझं सगळ्यात आवडते ठिकाण आहे अजिण्टाट अजिंठा वेरुळ तसं मला प्रवास करायला खूप चांगल वाटते